हॅलो मी सातारावरून बोलतो आहे मी ऑनलाईन शॉपिंग केलेला तुमच्या शॉपमधून खूप उत्तम प्रकारे तुम्ही मला पार्सल पाठवलं आणि त्यासाठीच तुम्हाला मी कॉल केलेला अभिप्रायासाठी मी मागवलेली शेरवानी ती खूप छान आली आणि मला मित्रांना पण दाखवली मी शॉपिंग त्यांना पण आवडली मग तुमचं जर ऑफलाईन घ्यायची असेल तर तुमचा ॲड्रेस मला सेंड करू शकता का आणि आणि मी जी कलर मागवलेला तो ऑनलाईनमध्ये मला डार्क दिसत होता पण आलं आहे फेंट पण मी घालून पाहिला मला छान वाटला कलर आणि तुमची सर्विस खूप छान आहे कारण मला ऑनलाईनचा एवढा बॅड एक्सपिरियन्स आलेला म्हणून मी ऑनलाईन शॉपिंग केलो नव्हतो बट बाय चान्स तुमचे मी ऑनलाईन शॉपिंगला पाहिलं आणि मला कलर खूप आवडला शेरवानीचा आणि आता गणपती फेस्टिवल चालू आहेत त्या निमित्ताने मी ट्रॅडिशनल ड्रेस घेत होतो आणि तुमच्या तुमच्या साईटवरून मला उत्तम प्रकारे मला मिळाली शेरवानी आणि तुमचे डिलिव्हरी सर्विस पण खूप छान आहे आणि मला तुम्हाला अभिप्राय द्यायचा होता तुम्हाला त्यासाठी रेटिंगसाठीच कॉल केलेला तुम्हाला आणि तुम्हाला अजून फ्रेंडला घ्यायचं आहे आणि तुमच्याकडे ट्रॅडिशनल अजून आहेत काय अवेलेबल आणि असतील तरीही मला या व्हॉट्सअप नंबरवर पाठवलं तरी चालेल आणि तुमचं मला शक्यतो रविवारी सुट्टी असते तुमचं रविवारी दुकान शॉप ओपन असेल तर आम्ही सर्वजण येऊ कलेक्ट करून घेऊन जाऊ शकतो आणि तुम्हाला मला रेटिंग पाच द्यायचे आहेत आणि खूप अनुभव छान आला सर आणि असंच तुमचे जे काय असतील प्रॉ सेलिंगसाठी ते माझ्या व्हॉट्सअपला किंवा याला पाठवले तरी चालतील सर थँक्यू सर